मनोरंजन म्हटलं की थिएटर ऑपेरा चित्रपट खेळ असं अनेक प्रकार येतात आता मनोरंजनाचे प्रकार किती तर कथाकथन संगीत नाटक नृत्य विविध प्रकार आहेत असं तर मनोरंजनाचा आता मुख्य उद्दिष्ट कोणता असं म्हटलं तर माहिती देणं मनोरंजन करणं आता जसं मास मिडिया कार्यक्रम असतोय कलापार असतात चित्रपट असते त्यांची पार्श्वभूमी माहिती इत्यादी असं असतंय लोकांना मनोरंजन उद्योग निर्मिती अशी माहिती असते आता मनोरंजन म्हणजे नेमकं काय असा जेव्हा प्रश्न पडतो तर त्याच्याकडे मनोरंजन म्हणजे हा एक आपल्या जीवनाचा भागच असतो तर ते नेहमी कसं उत्साह आणि सुखी असायला पाहिजे आपलं जीवन त्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो त्याच्यामुळे आपलं मानसिक ताणतणाव हे दूर राहते मनोरंजनमुळे आपण बोरी होण्याची वेळ येत नाही आपल्यावर आपलं करियर जर आपल्याला पुढं वाढवण्यासाठी ते मनोरंजन आणि जास्तीत जास्त पैसे कमवण्यासाठी सतत आपण संधी शोधत असतो आणि ती आपल्याला मिळते ते मनोरंजनामुळेच मिळते तर आपल्या जीवनात कसं असते आपल्याला आराम पाहिजे असतोय आनंद घेण्यासाठी आपल्याला वेळ दिला पाहिजे असतोय तर तेसुद्धा आपल्याला मनोरंजनामुळे मिळतं आहे आता तर आपण या मनोरंजनामध्येसुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत आता ते कुठल्या आहेत ते आपण पाहूया चला मग आता मनोरंजन म्हटलं तर चित्रपट येतंय खेळ येतो आहे यात्रा असतंय पुस्तकं प्राळीव प्राणी संगीत नाटक नृत्य असं असतं आता चित्रपट म्हणलं तर चित्रपटसुद्धा एक मनोरंजन साधन आहे आपण आवडीचं आपले चित्रपट पाहू शकतो आहे आपल्या ते चित्रपटामुळे आपल्या दिवसभरचा ताणतणाव आपल्या आपल्याला सुटकाम मिळते आहे आता खेळ खेळ हे आपल्याला सगळ्यांनाच आवडतं खेळल्याने व्यायाम होतो अनेक प्रकारचे खेळ असतात खूप प्रकारची नवीन नवीन आपल्याला मित्र मैत्रिणी भेटतात आपलं मनोरंजन होतं असंच की यात्रा आता यात्राच जायला तर सगळ्यांनाच आवडते कारण यात्रेमध्ये खूप साऱ्या मनोरंजनाच्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात नवीन लोकांशी भेटीगाठी होतात यात्रेत जायचं म्हणलं की आपण सर्व काही विसरून जातो आणि यात्रेला जायची ओढ लागलं म्हणजे आपलं एक मनोरंजनच होतं आहे असं